मला खाद्यपदार्थांमध्ये मटण आणि चिकन हा प्रकार खूप आवडतो आम्ही मित्रमंडळी मिळून मटण आणि चिकनाच्या खुप सार्या पार्ट्या करतो त्यामध्ये मटण हे अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या स्थानिक भागात बनवल्या जाते आणि काही हॉटेल हॉटेल्स पण आहे आमच्याकडे त्यामध्ये म मटण अतिशय चांगल्या प्रमाणात बनवल्या जाते मटणासाठी आमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा मसाला वापरतो तो आमच्याच क्षेत्रामध्ये मिळतो व त्याचा सुगंध इतका खास येतो त्या मटणाची चव एकदम वेगळी होऊन जाते दुसऱ्या ठिकाणी असे मटण मिळणार नाही अशाप्रकारे त्या मटणाची चव लागते आम्ही मटण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महिन्यातून दोन तीन वेळा तर मटणाचा मटणाचं जेवण आमच्याकडे होते आणि पाहुण्यांना पाहुणचार सुद्धा आमच्याकडे त्याच मटणाचा केला जातो